नमस्कार सर मी बजाज कंपनीचा मिक्सर मागवला होता अमेझॉनवरून तर सर तर मला तो मिक्सर दुसरा आला आहे आणि जो आत्ता आला आहे तो सर मी उघडून पाहिल्यानंतर माझं पार्सल तो खराब आहे असं मला मला सर त्यामध्ये मी बघितलं तर टोपणं वगैरे क्रॅक आहेत भांडी वगैरे क्रॅक आहेत त्याला आणि सर दुसरी गोष्ट म्हणजे मी जो मागवला होतं तो आलाच नाही आहे त्या कंपनीचं मिक्सर नाहीच आहे मी पैसे वगैरे ते जे प्रोडक्ट बघितलं होतं त्याचेच पे केले मग तुम्हाला सर मिक्सर परत करायचा आहे काय करावं लागेल सर अच्छा प्रोडक्ट आहे तो फोटो काढून टाकावं लागेल का मला अच्छा अच्छा म्हणजे ॲपमध्ये जो र र रिटर्न पॉलिसीमध्ये करू का मग ते किती दिवसामध्ये रिटर्न होऊन जाईल की आम्ही पाठवावं लागेल की तुमचा माणूस येऊन कलेक्ट क करून जाईल अच्छा म्हणजे तुमचा माणूस येणार का न्यायला ते बरं

अच्छा मग मी तिथे काय करतो आहे असं पॅक करून ठेवतो पहिला फर्स्ट म्हणजे प्रोडक्टचे फोटो काढतो डॅमेज प्रॉडक्टचे आणि रिटर्न पॉलिसी म्हणून टाकतो आणि तो प्रोडक्ट मला चूक झाली म्हणून टाकतो रॉन्ग प्रॉडक्ट मी त्यामध्ये ऑप्शनला टाकतो सर टाकल्यानंतर किती दिवसांनी माणूस येतो तुमचा दोन दिवसांनी का दोन दिवसामध्ये अच्छा येतो ठीक आहे ठीक आहे मग तो घेऊन जातो का ठीक आहे सर

अच्छा मी प्रोडक्ट का फोटो काढून मी लगेच प्रोसेस चालू करतो सर हा थँक्यू